हॅलो हां मी इन्स्टामार्टमदून डीलर बोलते आहे माझं नाव भरती डिगीकर आपलं नाव काय बरं तुम्ही नाशिकमधून भाज्या पाठवता ना आम्हाला तर त्या भाज्यांबद्दल आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत ते तुम्ही जे पालक जे पाठवलं ते अतिशय जून आणि रानटी पालकसारखं होतं म्हणजे अडमाप वाढलेलं आणि म्हणजे चरचरीत असं होतं कस्टमर्सनी कंप्लेंट्स केल्या आणि इतरही भाज्या ग्रीन व्हेजिटेबल्स चांगल्या क्वालिटीच्या नव्हत्या तर या बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छिते की इन्स्टामार्टची सर्विस ही पंधरा मिंटात द्यायची असते त्यामुळे इतर जी काही सेवा पुरवणारी या बाबतीतले आहेत तुमचे कस्टमर त्याच्यापेक्षा इंस्टामार्टला कमी वेळात जास्त चांगलं द्यावं लागतं सर तुम्ही काळजी घेतली पाहिजे तुम्ही तुमच्या भाज्या अशा का काळवंडलेल्या आणि जून का आहेत ते मला सांगा तुमच्या शेतात जे पिकेल तेच तुम्ही द्या पण त्याची तुम्ही काळजी घ्या ना त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आहे त्या भाज्या विशिष्ट पद्धतीने पॅक करा फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये तर तुम्हाला ठेवावंच लागेल

मग एकच करू शकता की तुमच्या भाज्यांचं तुम्ही लवकरात लवकर अहो याच्यावर तुम्हाला मार्ग काढला पाहिजे शेती हा तुमचा विक्री माल आहे या या सगळ्यावर तुम्हाला मार्ग काढला पाहिजे असं या युगामध्ये नुसत्या तक्रारी करून कसं चालेल तुम्ही इन्व्हर्टर व बसवा इन्वर्टरवर फ्रीज ठेवा तुम्ही सोलार पॅनल्स लावून घ्या तुम्ही तुमचं सहकारी तुम्ही जर नुसतीच कारणं देत असाल तर आम्ही तुमचा माल विकत कसा घ्यायचा त्यापेक्षा तुम्ही थोडं सकारात्मक बोला ऐका माझं तुम्ही तुमचं पॅकिंग सुधारा हे बघा तुम्ही वाद घालू नका तुम्ही समजूनच घेत नाही आहात तुम्ही तुमच्या पॅकिंगची पद्धत सुधारा ज्या योगे त्या भाज्या अधिक फ्रेश राहतील त्यासाठी आमचा ट्रेनिंग कोर्स अटेंड करा ठीक आहे मी तुम्हाला त्याचा इन्व्हाईट पाठवते हां मजे सद्य परिस्थितीत तेवढंच शक्य दिसत आहे हो हो हो हां पाठवते पाठवते ठीक आहे ठेवते मग मी आता हा बाय